हां सर बोला हो हो बरोबर बरोबर अच्छा काय बोललेसा वापस बोला

अच्छा अच्छा तर ते अंबरनाथला आहे ते ना हां सर बोला ना हां सर हो हो आमच्याकडं खूप प्रकारची फुलं आहेत जशी बघा आता गुलाब आहे चमेली सुरीली कमल गुलमोहर कणेर शेवंती चंपा मोगरा हे सगळे फुलं आमच्याकडे भेटतात सर हां सर तशी सगळ्यांची किंमत वेगवेगळी आहे कारण की सगळ्यांचे सुगंध त्यांचा रंग रूप सगळा वेगवेगळा आहे ना त्याच्यामुळं तुम्हाला कुठं हां सर हां सर गुलाबाचं बघा सर तुम्हाला असं एक तर जर असं तुम्हाला असं मोकळंच एक एक फूल पाहिजे का अशी गुच्छानं पाहिजे अच्छा गुच्छ पाहिजे ना हां सर मग गुच्छ तुम्हाला नाही का पडेल बरं सांगतो गुलाब म्हणजे कसं गुलाब तुम्हाला सहाशे रुपये किलो पडेल पडेल चमेली साडेतीनशे हॅलो सहाशे रुपये किलो चमेली साडेतीनशे रुपये हां कमल तुम्हाला साडे पाचशेला पडतील सर

हॅलो सर सर आवाज येत आहे का तुमची हां सर येतो आवा येतो आवाज आता हां सर गुलमोहर तुम्हाला साडे पाचशेपर्यंत पडं पडेल हॅलो हां चंपा तुम्हाला पाचशे प पाचशेपर्यंत पडतील आणि आपलं कण्हेर फूल तुम्हाला दोनशेलाच पडून जाईल सर

आत्ता सर तुम्हाला हे कित्ती म्हणजे तुम्हाला किती पाहिजे ही फुलं उद्याच पाहिजे का तुम्हाला फुलं कधी पाहिेजे अच्छा उद्या सकाळी येऊ का डिलिवरी द्यायला मग फुलांची

गुलाबाचे तीन गुच्छ देऊ का अच्छा गुलाबाचे तीन गुच्छ बाकी सगळ्यांचे एकेक गुच्छ ना हां सर तुम्हाला मग मी सगळा हिशोब म्हणजे हिशोब ना का तुम्हाला मी से मेसेज करतो अच्छा ठीक आहे ठीक आहे ॲड्रेस पण सेंड करा मला हां हो हो ताजेच आणतो सर आमच्याकडे ताजेच फुले भेटतात टेंशन घेऊ नका तुम्ही हां ओके चला हां